हॅलो मी एक एक काचेची वस्तू ऑर्डर केली होती पण ती वस्तू माझ्यापर्यंत येईपर्यंत ती वस्तू थोडीशी तुटफूट झाली खराब झाली त्यामुळे माझी एक तक्रार आहे की तुम्ही पॅकेजिंग चांगली का बरं नाही केली आ आणि मला ती वस्तू पुन्हा म्हणजे वापस करून मला पुन्हा ती वस्तू चांगल्या पॅ पॅकेजिंगमद् मुळे